फोटोग्राफी हा माझा छंद जरी असला तरी मी कधी त्याची कार्यशाळा वगैरे केलेली नाही आहे खरं तर पूर्वी जे कोडॅक कॅमेरे यायचे तो घरात असल्यामुळे मला एखादं छान दृश्य कुठेतरी दिसलं किंवा मग रस्त्यातून जाताना वगैरे त्या वेळेला रस्त्यातून जाताना ते काय हातात घेऊन जात नव्हतो पण तरी सुद्धा छान कुठे काही फुलं दिसली कुठे फिरायला गेलो आहे तर ती चित्र टिपण्याची मला सवय लागली त्यानंतर जेव्हा हे नवे मोबाईल हातात यायला लागले तेव्हा त्याच्यामध्ये ज्या बऱ्याच कॅमेरामध्ये ज्या वेगळ्या वेगळ्या ऑप्शन्स अवेलेबल असतात ते वापरून पाहिले मग जेव्हा मी वॉकला जाते तेव्हा रोजच्या रोज मी काही फुलं दिसली काही वेळेला सूर्यास्त सकाळच्या वेळेला गेले तर सूर्योदय हे जे दिसतं त्यानुसार माझ्या डोळ्याला ते कसं दिसतं मग किती प्रमाणात स्थिर धरल्याने ते आणि चांगलं येतं हे पाहून मी ते काढायला सुरुवात केली चित्र अशा पद्धतीत माझा तोच छंद मी जोपासत गेले मग काही वेळेला फोटो चांगले आहेत असं कोणी सांगतं तेव्हा त्यांना त्यातलं काय ज्ञान आहे म्हणजे माझे मित्रमैत्रिणी असतील सहकारी असतील घरातली माणसं असतील नातेवाईक असतील तर मी त्यांना सुद्धा तुम्ही कसे घेता काय दृष्टिकोन असतो तुमचा कुठच्या कोना कोनातून घेतल्यावर आणखीन स्पष्ट येतो फोटो कसा तो सूर्याच्या कुठच्या दिशेला गे उभं राहून म्हणजे थोडंफार आपल्याला माहीत असतंच पण तरी सुद्धा त्याच्यात आणि आणि तो फोटो जास्त स्वच्छ स् क्लिअर येण्यासाठी काय करावं हे मी विचारत गेले आणि माझ्या आवडीमध्ये मी त्याचा आणि आणि समावेश करत गेले अशा पद्धतीत मी कार्यशाळा न घेता सुद्धा आपल्या डोळ्याला काय चांगलं दिसतं आणि कुठचीही गोष्ट अतिशय स्थिर पकडून जर ती कॅप्चर केली तर ती जास्त चांगल्या प्रमाणात येते हा अंदाज घेत घेत मी माझ्या फोटोग्राफीचा छंद जोपासला आहे हा माझा त्यामागचा खरा अनुभव आहे म्हणजे मी लोकांशी बोलून बोलून शिकले कारण बरेच लोकं छान फोटो काढत असतात जसे की मी अगदी निसर्गातले चित फोटो खूप जास्त काढते मला माणसांचीही चित्र काढायला आवडतात मग ते कशे उभे राहिल्याने माणूस व्यवस्थित म्हणजे एकसंध फोटो आला पाहिजे हे मी जास्त त्यातून शिकले ते जास्त चांगलं वाटतं तसे फोटो बघायला जास्त चांगले वाटतात अशा पद्धतीत हा छंद मी जोपासला आहे